नमस्कार मी एक महिला रोजगार असून मी माझ्या उपजीविकेसाठी एक छोटंसं हॉटेल चालवत आहे हॉटेल चालवत असताना मला विविध प्रकारच्या साधनांची गरज भासते ज्यामध्ये अन्नधान्य असेल किंवा तेल इतर कडधान्य जी काही असतील ती तर मला लागतातच परंतु त्याबरोबरच आवश्यक असणारा घटक म्हणजे माझ्या अन्नपदार्थ बनवण्यासाठी उपयुक्त असणारा माझा मिक्सर किंवा त्यासाठी आवश्यक असणारी वीजेवर चालणारी माझी उपकरणं परंतु माझी उपजीविका म्हणजे थोडक्यात माझी उपजीविका आहे ही वीजेवरच अवलंबून आहे जर माझे हॉटेलमध्ये काम करत असताना माझ्याकडे जर ह्या ही जी पद् ही जी अन्नपदार्थ आहेत हे अन्नपदार्थ जर मी वाटप करू शकले नाही किंवा चटणी बनवू शकले नाही तर त्यामुळे माझे अन्नपदार्थ जे आहे ते अन्नपदार्थ मी विकूच शकत नाही परंतु जेव्हा जेव्हा या भागामध्ये मी ज्या भागामध्ये माझं हॉटेल चालवते त्या भागामध्ये वीज खंडित होते तेव्हा माझ्या या उपजीविकेच्या साधनांवर माझं पोट भरण्याचं हे जे काही हॉटेल आहे ह्या हॉटेल आहे त्या हॉटेलावर मी काहीच काम करू शकत नाही म्हणजेच काय की जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा त्याबरोबरच माझे उपजीविकेचे साधन जे आहे हे हॉटेलसुद्धा बंद पडण्याच्याच मार्गावर येतं कारण जर त्या ठिकाणी एखादा ग्राहक आला आणि ग्राहकाने जर माझ्याकडे कुठल्याही अन्नपदार्थाची मागणी केली तर त्यासाठी लागणारे जे आवश्यक अन्नपदार्थ आहे ते मी त्याला देऊ शकत नाही कारण त्या त्या त्याने जर इडली चटणी मागवली किंवा त्यांनी जर इतर कुठला पदार्थ मागवला तर त्यासाठी चटणी बनवण्यासाठी मला आवश्यक असणारा जो मिक्सर आहे तो मिक्सर मी लावू शकत नाही परिणामी मी त्याला चटणी देऊ शकत नाही याचाच अर्थ असा की या पावर खंडित किंवा जी वीज खंडित होते या वीज खंडित होण्याच्या नंतर माझ्या या उपजीविकेच्या साधनावर त्याचा फार गंभीर असा परिणाम होतो कारण जेव्हा अशा पद्धतीचा वीज खंडित होते किंवा लाईट जातो तेव्हा त्यानंतर माझ्याकडे प्रकाशासाठी किंवा अन्नपदार्थ जे आहेत ते वाटण करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही आहे आणि य हे जे पदा हे जे अन्नपदार्थ आहेत हे अन्नपदार्थ आता लोकं म्हणतील तुम्ही इन्व्हर्टर का नाही लावत तर इन्व्हर्टरसाठी आवश्यक असणारे जे भांडवल आहे ते भांडवल मी उभं करू शकत नाही परीणामी माझ्याकडे इन्वर्टरसुद्धा नाही आहे अशा रीतीने वीज खंडित केल्यामुळे माझ्या उपजीविकेचे जे काही मी साधन आहे जे साधन मी वापरून माझी उपजीविका करत असे हे उपजीविकेचे साधन पूर्णपणे खंडित होतं म्हणजे नुसता वीज पुरवठा खंडित नाही होत तर माझी उपजीविकासुद्धा खंडित होते असं मला म्हणावं लागेल म्हणूनच वीज पुरवठा खंडित करताना वीज कर्मचारी जे आहे या कर्मचाऱ्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि कमीत कमी वेळेत वीज पुरवठा जो आहे तो वीज पुरवठा खंडित करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते